मी गायक नाही परंतु गायकाच्या हातून अनेक चुका घडतात त्यात श्वा श्वास घेण्याची चूक तसेच टोन स्टोनमध्ये चूक आणि अतिउत्साह व हळू हळू गाणे म्हणणे ही एक चूक त्यांच्या हातून घडते त्यामुळे स्पष्ट उच्चारण क होणे ह्या चुका टाळण्यासाठी त्यांनी नेहमी श्रवणयंत्र शिकणे योग्य श्रवण श्वास यंत्र शिकवणे आणि सुरावटी लक्ष देणे गरजेचे आहे आवाजाची काळजी घेणे गाणे आधी गरम करण्याची सराव करणे हे स्वतःला रेकार्ड करून घेणे देखील उपयुक्त आहे